माझ्या घराच्या समोरचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मी तिथे जर काही झाडे लावली असली तर पानं पाचोळा पडलेला असला तर तो झाडूने झाडून काढते आणि तो पूर्ण एकत्र जमा करून जाळून टाकते नाहीतर कचऱ्याची गाडी आली तर डस्टबिनमध्ये जमा करून तो आम्ही जाळून टाकतो आजूबाजूचा परिसरही मुले खेळतात तर तो स्वच्छ राहण्यासाठी आजूबाजूलाही पूर्ण झाडून काढतो कारण मुले खेळतात तिथे घाण पडू नये म्हणून पूर्ण झाडून व्यवस्थितरित्या पाणी मारून आम्ही ते परिसर स्वच्छ करण्याचा स्वच्छ क स्वच्छ करायला सगळेजण मदत करतात आणि बाजूची मुलं खेळायला येतात तर ते ही आम्हाला मदत करू लागतात ते ही स्वच्छ काळ स्वच्छ साफ करू लागतात सगळं व्यवस्थितपणे करतात नंतर मुले खेळायला लागतात